हां माझं बोलणं हाऊस वर्ल्ड वनसोबत बोलणं होत आहे का

कशा प्रकारे घर बांधलं तुम्ही तुमचं

हं हो का वेगवेगळे का बरं दिले रंग रंग तुम्ही

हो का हं ठीक आहे